नागपूर जिल्ह्यात राहण्यासाठी तर खूप सोयी आहेत अगर तुम्ही पर्यटक बनून इकडे आले आहेत तर तुम्हाला खूप सारे रेस्टोरंन्टस किंवा लॉज भेटून जाणार आहे ते पण चांगले चांगले आणखी खूप अफोर्डेबल प्राईज मध्ये आणखी इथे आपण कधी म्हणजे अगर आपण पूर्णपणे इकडे नागपुरात राहायला आले आहे तर आपण किरायाने राहू शकता किंवा आपलं खुदचं घर घेऊ शकतो तर त्यासाठी आपल्याला कोणता रिअल इस्टेट यांच्याकडे आपल्याला पैसे देऊन आपण जमीन घेऊ शकतो आणखी घर बांधू शकतो आणखी लहान घर अगर आपण कुठे किरायाने राहतो तर लहान घरासाठी किती आपल्याला भाडे द्यावे लागते ते असते चार हजार किंवा पाच हजार असे भाडे द्यावे लागते आणखी बाहेरून जे शिक्षणासाठी मुलं मुलं मुलं मुली येतात त्यांना गव्हर्मेंटकडून पैसे भेटतात ते त्यांच्या राहण्यासाठी असतात आणखी त्यांच्या किंवा त्यांना हॉस्टेल प्रोव्हाइड केले जाते कॉलेजकडून तशी नागपुरात खूप सारी सुविधा आहे आणखी आपल्याला अगर नागपूर फिरायचं आहे तर मेट्रो वगैरे ही हर दिशेने चालते तर आपल्याला नागपुरात पूर्ण सोयी आहेत काहीच इथं बांध नाही आहे